भारताची जी शिक्षणव्यवस्था आहे तर माझ्या मते तिची हालत आता तर थोडी चांगलीच आहे पण जे ग्रामीण भागात आहे गाव खेड्यामध्ये तर तिची हालत तर कशी बहूत खराब आहे तर असं शहर शहराच्या भागामध्ये जे शिक्षणाची व्यवस्था आहे शाळा कॉलेजेस जे आहेत तिथं फिज जास्त लागते तर जशी फीस आहे त्याच्याप्रमाणं त्याच्या तिथं शिक्षणही भेटते पण जे शहराच्या भागामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजीस आहेत तिथं जो शिक्ष शिक्षण भेटते तो थोडा चांगलाच आहे पण गावखेड्यामध्ये जर पाहिला आपण तर तिकडे जे कॉलेजे शाळा कॉलेजेस आहेत ती कोणतीही अशी अंगणवाडी असो काही ते कशी थोडी कमी शिकवले जाते तिथं त्यान्ले सर्व सामान जो पाहिजे शिकासाठी ते सर्व भेटत नाही पूर्ण पुस्तका नाही भेटत बसासाठी टेबलं नाही राहात हा की ब्लॅक बोर्ड नाही राहात फक्त तेवढंच नाही तर कोणकोणते असे भाग आहेत ज्याच्यामध्ये शिक्षकच चांगले नाही आहे तर माया मते तर भारतातील शिक्षणव्यवस्था जी आहे ती चांगली पण आहे आणि खराबही आहे